कायदा व्यवस्था ही काही ठिकाणी पक्षपाती आहे आणि काही ठिकाणी मात्र आपल्याला न्याय मिळतो तरी पण ऐंशी टक्के ही पक्षपातीच आहे त्यामुळे व्यवस्थेवर अविश्वासच आहे आणि हे वाद सोडवण्यासाठी कोणीतरी चांगले यायला पाहिजेत किंवा नियमाप्रमाणेच करायला पाहिजेत ह्या एक पर्यायी योजना आहेत किंवा सलोख्यातून जे काही वाद आहेत ते सलोख्यातून वाद निवडायला पाहिजेत नाही तर मग जो विषय असतो तो विषय वेगळा असते आणि निर्णय हा वेगळा लागते कारण तिथं जे पक्षपाती राजकारण केल्या ज्याची ओळखी चांगली आहे त्याच्याकडूनच तो निर्णय लागते त्याच्यामुळे कायदाव्यवस्था ही पक्षपाती असल्या एवजानं जे वाद सोडवण्याचा पर्याय आहे तेव्हाच आपण सलोख्यानं एका ठिकाणी बसून तो सोडवायला पाहिजेत ह्या एक पद्धती योग्य पर्यायी पद्धती आपल्याला वाटतात